मी टेनिस हा खेळ एकदा खेळले नाही असं नाही पण टेनिसचा बॉल मारताना रॅकेट जड वाटली आणि त्याची सुरवातीला बॉल मारला तरी तो पलीकडे जात नव्हता किंवा माझी सर्व्हिसच जात नव्हती हा मनगटामध्ये ताकद एवढी नव्हती पण मला असं निराश वाटायला लागलं की अरे हे काय हे असं काय आपली सर्विससुद्धा जात नाही आहे असं कसं काय पण मग मला असं वाटलं की नको त्यापेक्षा आपण बॅडमिंटन खेळावं बॅडमिंटन खेळतानासुद्धा मला असं वाटलं की याच्यामध्ये मैदानी खेळासारखी उत्साह किंवा मैदानी खेळासारखा एक जोश आपण ज्याला म्हणतो तो याच्यामध्ये मला वाटला नाही पण तरी पण मी हाताळली ती परिस्थिती आणि टेनिसपेक्षा मग मी बॅडमिंटन हा खेळ माझ्या दृष्टीने ताकदीच्या दृष्टीने खेळायला सुरवात केली त्याच्यामध्ये सर्विस जाण्याचा काही फारसा प्रश्न नव्हता सहजासहजी सर्विस जात होती कधी शॉट मारणं किंवा कधी ड्रॉप टाकणं हे ही व्यवस्थित जमायला लागलेलं होतं तरीसुद्धा एक मैदानी खेळ हा वेगळाच आहे अखेर मैदानी खेळाचा जोश टेबल टेनिसमध्येसुद्धा मला वाटला नाही निराशा आली असं म्हणता येत नाही पण मैदानी खेळामध्ये जे काही यश मिळत गेलं तितकं यश टेनिस किंवा बॅडमिंटन खेळामध्ये मिळालं असं काही मला वाटत नाही निराशा असं म्हणण्यापेक्षा खरं तर मला असं वाटतं की त्याचं प्रॅक्टिस करायला हवी होती अजून प्रॅक्टिस केली असती तर अजूनही ते खेळ चांगले जमलेही असते पण तितकीशी आवड नव्हती म्हणजे मैदानी खेळामध्ये जितकी आवड होती तितकी इनडोअर गेममध्ये आवड होती असं नाही आहे आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तर सगळे हे खेळ संपलेच म्हणजे पण तरी थोडे दिवस बॅडमिंटन खेळत होते पण नंतर नंतर त्याची तितकीशी आवड नसल्यामुळे तोही खेळ नंतर सोडून दिला गेला बरोबर